पहिल्यांदा नृत्यात मी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी असल्यापासून स्टेजवरती परफॉर्म करते म्हणजे अगदी लहान असल्यापासून बालवाडीत असल्यापासून अगदी डान्समध्ये खरा तसा मी सहभाग घ्यायला सुरुवात केली शाळांमधून छोट्या छोट्या स्पर्धांमधून आई बाबांचंही दोघांचंही प्रोत्साहन असायचं की सगळ्या परी ह्याच्यामधे भाग घ्यायचा आणि त्यानुसार मी पण उत्साहाने अगदी लहान असल्यापासून नृत्यांमध्ये छोट्या छोट्या हे केलेलं आहे त्याच्यानंतर शाळांमधून वगैरे आम्हाला तसं शिकवलंही गेलं शाळा नृत्याचे आमचे क्लासेस व्हायचे शाळांमध्ये तर तिथेसुद्धा मी बऱ्यापैकी पटापटा शिकत गेले आणि ऑफिशियली पहिल्यांदा किंवा मोठी झाल्यानंतर पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समधून वगैरे आम्ही डान्समध्ये भाग घेतला होता तशी ती माझी पहिली स्पर्धा किंवा शाळांमधून सुद्धा इंटर स्कूल कॉम्पिटिशन्समधून म्हण आम्ही नृत्यांमधून त्यावेळेला आमचं समूहनृत्यमध्ये वगैरे आम्ही नेहमी असायचो तर अशी माझी पहिल्या म्हणजे नाचाची सुरुवात किंवा नृत्याची सुरुवात ही खूपच लहान असतानापासून झाली त्यावेळेला बॉलीवूड किंवा अगदी साध्या प्रकारचे सगळे नृत्यं मी करायचे आणि काही वेळेला मग अगदी शास्त्रीय ह्याच्यामध्ये वगैरे पण नंतर एकच परीक्षा दिली पण मग त्या त्या वेळेलासुद्धा मुख्य नृत्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मला हे जमत गेलं आणि मी ते शिकत गेले त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेणं नाटकांमधूनसुद्धा छोटे छोटे नृत्याचे जर का काही हे असतील तर त्या वेळेलासुद्धा आम्हाला अगदी प्रोत्साहन दिलं जायचं की हां तू कर आणि मग त्या ह्याच्यातूनसुद्धा मी नृत्यामध्ये पुढे जात गेले मुळातच नृत्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे डान्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सहजपणे जमत गेल्या त्याच्यामुळे पहिलं नृत्य कधी केलं किंवा तेव्हा काय होतं ते मी सांगण्यापेक्षा कदाचित मी इतकी लहान होते की मला आता फक्त मी स्टेजवरती जाऊन नाचले एवढंच आठवतं त्यामुळे त्यामध्ये खूप अगदी सुंदर किंवा प्रशिक्षण घेऊन केलेला वगैरे असं काही माझं ते नृत्य नव्हतं अगदी लहानपणापासून सुरूवात झाली आणि तेव्हापासूनच मी नृत्यामध्ये यायला लागले कॉलेजमध्ये असताना इंटरकॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदा तसं नृत्य केलं गेलं आणि त्यामध्ये बक्षिसंसुद्धा मिळाली त्याच्यानंतर डिग्रीला असताना हैद्राबादसारख्या ठिकाणी कॉलेजेसमधूनसुद्धा आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे नृत्य सादरीकरण झालं तिथेही आम्हाला बरीच बक्षिसं मिळाली नाटक आणि नृत्य हे एकत्रएकत्रितपणेसुद्धा आम्ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे नृत्य हा तसा आवडणारा प्रकार आणि तसा माझ्याकडून तो सादरही केला गेला कायम